हॅलो हां बोला हां मी वैशालीमधून बोलतो आहे हां बोला की स्पेशल आमच्याकडं आता रेग्युलर म्हटलं तर व्हेज हे आहे व्हेजमध्येच आहे आमचं त्यामुळं व्हेजमध्ये आहे व्हेजमध्ये दोन तीन प्रकारच्या सब्जी येतात एक कोल्हापुरी व्हेज येते एक कोरमा वेज येते कोरमा पुरी हे कोरमाची वेज येते एक त्यानंतर ह्याची मग जे म मलई कोफ्ता मलाई कोफ्ता एक येते हा पनीर पनीर टिक्का येतं आहे त्यानंतर डाळ येते काय ते तुम्हाला कुठलं हे पाहिजे सांगा आमच्या इथले स्पेशल वैशाली स्पेशल म्हणून एक थोडी गोड आणि थोडी तिखट अशा प्रकारची वैषाली स्पेशल म्हणून एक येते काय वैशाली स्पेशल घेतला तर ती तुम्हाला दोनशे तीस रुपयाला पडते हां त्याच्यानंतर तुम्हाला एक चार माणसांना ती पु पुरू शकेल त्यानंतर कोल्हापुरी जी येते ती जरा तिखट येते ती मात्र दोनशे पन्नासपर्यंत बसते ती पण चार माणसांना नाही आमच्या ज्या भाज्या आहेत ना ह्या सगळ्या तुम्हाला शक्यतो चार माणसांना पुरतील अशा प्रकारच्याच येतात ते त्याचं क्वांटिटी तशी भरपूर असते त्यामुळं तसा काय प्रश्न नाही आहे हो त्यानंतर काजू कोरमा पण एक येतो काजू कोरमा तो साधाररणत दोनशे सत्तर रुपयाला काजू कोरमा पडतो काय तर ते तुम्हाला हां हां तेच सांगितले ना काजू कोरमा घेतलं तर दोनशे सत्तर रुपयाला पडतो कोल्हापुरी व्हेज घेतली दोनशे साठला पडते आणि व्हेजमध्ये घेतला तर दोनशे तीसला पड तीसला एक प्लेट पडते चार माणसांना तुम्हाला पुरू शकते रोटी रोटी घेतलं तर सांगता पस्तीस ते चाळीस रुपये पडते चाळीस रुपये घेतला तर ती बटर रोटी येती पस्तीस रुपयाला साधी रोटी येते नान घेतला तर सांगता पंचेचाळीस ते पन्नास रुपयेपर्यंत पडतं काय मग त्या तुम्हाला तुमची क्वांटिटी किती ते आम्हाला सांगा त्यानं मग तुम्हाला मग तुम्हाला पार्सल कुठं पाहिजे ते आम्हाला ॲड्रेस हे करा काय आणि हां ते ॲड्रेस सांगा म्हणजे मग काय आहे ना तुम्हाला हे करून देतो मी किती माणसांचं पाहिजे ते पण सांगा किती माणसांसाठी पाहिजे ते पण सांगा

हां मग तुम्ही असं हां तुम्ही असं करा ना मग चार पाच जणांना पाहिजे आहे ना एक कोल्हापुरी व्हेज तरी घ्या काय नाही तर एक आमची वैशाली स्पेशल घ्या किंवा कोरमा कोरमा एक आहे मग त्यानंतर पनीर कोरमा हां पनीर कोरमा आहे आणि तुमचं काजू कोरमा आहे हां त्यानंतर त्यातही तुम्हाला तुम्ही ती काय पाच जण असतील ना तर ती एक घ्या आणि ही एक घ्या दोन भाज्या घ्या तुम्ही रोटी पाहिजे असेल तर रोटी देतो नान पाहिजे असेल तर नान देतो नान मात्र पन्ना पन्नास रुपयापर्यंत भरते बटर नान हां त्यातलं तुम्हाला दोन दोन पाहिजे असेल तर किती आहेत ते सांगा क्वांटिटी सांगा तुमची काय ते आता पाच माणसं म्हणतात तुम्ही तर सांगता एक दोन दोन म्हणजे तर दहा येणार नान काय आणि हां आणि जर राईसमध्ये कुठला पाहिजे ते सांगा की जिरा राईस जिरा राईस घेतला तर सांगता शंभ शंभरपर्यंत पडतो आणि साधा प्लेन राईस घेतला तर सांगता ऐंशी रुपयेपर्यंत प्लेन राईस पडतो आहे त्यानंतर जिरा राईस विथ काजू आता जे येतं ना तो सांगता एकशे तीस एकशे चाळीसपर्यंत पडतो ते सांगता तुम्हाला एका व्यक्तीला एक प्लेट दोन व्यक्तींना पुरू शकतो मग तुम्हाला तीन पाहिजेत का दोनच पाहिजेत ते ते पण सांगा काय आणि तुम्ही हां तर ते तुम्ही पेमेंट कसं करणार मला ते जरा सांगितलं तर बरं होईल जे ऑनलाईन करणारा आहे का कॅश ऑन डिलेवरी करता काय करता बघा डिलेवरी आमचा माणूस येईल तुम्हाला ते अजून आमचं कार्डच देईल तुम्हाला नाही कार्ड देईल तुम्हाला त्याप्रमाणे तुम्ही त्याच्याकडं पेमेंट करा काय आणि मग हे करा मग ते कसं ते तुम्हाला मला सांगा मी तुम्हाला मग हे करून देतो आणि तुम्ही कुठेही चौकशी करा आमचे रेट हे रिजनेबलच आहेत काय आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की आमची एकदा तुम्ही टेस्ट घेऊन बघा तुम्हाला पुन्हा तुम्ही आम्हाला पुन्हा फोन करून सांगाल की असं असं आम्हाला हे पाठवून द्या म्हणून हां त्यामुळे बघा हां कसं असेल तर आम्हाला लवकरात लवकर सांगा म्हणजे त्या ह्यानं आम्ही हे करून देतो कारण आता वेळ पण झाली आहे थोडी त्यामुळं जरासा हे होतं ना त्यामुळे लवकर सांगितलं तर आम्हाला बरं पडेल ओके थँक्यू